जगात किती साऱ्या भाषा आहेत पण आपल्याला जवळची वाटणारी मराठी भाषा कारण आपण लहानपणापासून मराठी भाषाच ऐकतो त्याच्यामुळं आपल्याला ती भाषा जवळची वाटते आणि मराठी भाषेमुळे संस्कृतीमुळे अस्मितेवर काही वाईट परिणाम होत नाही कारण मराठी संस्कृतीमुळे लोक प्रत्येक सण एकत्र येऊन साजरा करतात तिथे कोणताही लिंगभेद होत नाही सगळे लोक एकजुटीने राहतात